आताच्या पिढीला इतिहासाबद्दल सांगणे किंवा शिकवणे खूप महत्त्वा महत्त्वाचे आहे कारण की आजच्या पिढीला ज्या इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आतापर्यंत जे महापुरुषांनी जो इतिहास घडवला तर ते इतिहास जो आता बनणार नाही परंतु आत्ताच्या पिढीला इतिहास सांगणं खूप गरजेचं राहिलेलं आहे कारण की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवूच शकत नाहीत